सर्वांत प्रथम सध्या खूप महत्त्वाचे ट्रेंड्स आलेले आहेत आणि त्या ट्रेंड्सशी सगळं जुळवून घ्यायचं असेल तर आपल्याला नवीन नवीन गॅलरीज् नवीन नवीन फोटोग्रापीज् आर्ट्स प्रदर्शने ह्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा भाग घेतला पाहिजे तर सध्या आता सध्या मुंबई पुणे तसेच नाशिक अहमदाबाद या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गॅलरीज् तर पुण्यामध्ये ज्यावेळी बालगंधर्वमध्ये आपण जाऊ शकतो आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या गॅलरीज् बघू शकतो